मराठी ही एक एक अधिकृत भाषा आहे आता महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे तसंच ती गोवा राज्याची सह अधिकृत भाषा म्हणून वापरली जाते भारतात मराठी बोलणाऱ्यांची लोकसंख्या चौदा कोटी आहे तसंच मराठी ही आमची मातृभाषा म्हणून ओळखली जाते म्हणजे जगातील ही तिसरी भाषा आहे मराठी भाषेची आता माहिती सांगायचं म्हंटलं तर मराठी भाषेची सुरुवात ही पाचशे सातशे वर्षापूर्वी झाली होती पूर्ववैदिक वैदिक सांस्कृतिक असं म्हणजे मराठी भाषेचे पहिले श्रवण बेळगाव बेळगोळ येथील सापडले आता मराठी भाषे ते एकूण विचार समोरच्या व्यक्तीला सांगता येतात संवाद साधला जावा यासाठी भाषेची उत्पत्ती झाली भाषेचे केवळ दोन प्रकार आहेत आता भाषेचे प्रकार किती तर सामान्यात आपण मराठी भाषेत वेगवेगळं करू शकतो आहे मराठी भाषेचा उदक आपण त्या आकृत भाषेच्या बो बोलीपासून झाला असं समजलं जातं म्हणजे आता मराठी भाषेची लोक वेगवेगळे आवाज काढत होते पहिले लोक बहुतेक त्यांच्या सभोदाच्या गोष्टींचे अनुकरण करत असत प्राण्यांचा आवाज निसर्गाची आवाज साधनाचे आवाज त्याच्यातून मराठी भाषाची स्थापना झाली आता मराठी भाषाची स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मराठीत शब्द काढून त्याला मराठी शोचून मराठी भाषा अशी सं नाव असं दिलं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तर मराठी भाषा आता किती जुनी आहे भरपूर जुनी आहे मराठी भाषा तर मराठी भाषा ही देवनागरी लिपित लिहिली जाते